श शालेय मुले सहलीवर जाण्यासाठी आमच्या इथं खूप छान प्रकारचं सौंदर्य व असं वातावरण असलेलं एक चिखलदरा पर्यटन आहे तसंस आमच्यास गावामधे धनेवाले दादाजी दरबार पूर्णा नदीच्या तीरावर आहे आणि असंच एक नदीकिनारी असलेलं सालबर्डी हे गाव अगदी गावापासून चाळीसपन्नास किलोमीटरवर आहे असे सुंदरसं प्रेक्षणीय संग्रहालये आमच्या परिसरात आहे